तर टेरेस गार्डनिंग आणि बां बागकाम याच्यातमध्ये असा फरक आहे की टेरेसवर आपण जे काही लावतो त्यांचं वेट जे आहे ते बरोबर पण झालं पाहिजे कारण एकदम आपण जर मोठे मोठे जर झाडं टेरेसवर लावले जसं की आंबा आहे लावू शकतो पण ते काही प्रमाणातच फ्रुटिंग देणार आपल्याला जसं की आपण बागकाम जे म्हणतो जसं की आपण आंब्याचं झाड आता टेरेसवर लावलं तर ते काहीच काळापर्यंत आपल्याला फ्रुटिंग देऊ शकतं आणि तेच जर आपण जमिनीमध्ये लावलं जमिनीच्या मातीमध्ये लावलं बागकामामध्ये खाली गार्डनिंगमध्ये तर ते तुम्हाला काळो काळ फ्रुटिंग देऊ शकतो तर हाच फरक आहे जो टेरेसमध्ये आणि खाली बागकाम जे आपण करतो त्याच्यामध्ये तसं पण टेरेस आणि बागकामही सारखंच आहे ज्याच्यामध्ये आपण सेम फुलं फ्लावरला फ्लाॉवरिंग राहू शकतो फक्त एवढंच आहे टेरेसवर तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल कारण पक्षांचा जो हे आहे ते फुलं झाडं वगैरे जास्त प्रमाणात हे करतात माकड वगैरे येतात तर ते पण तुमच्या झाडांना जास्त नुकसान करू शकतात टेरेसवर तर याच हे आहे तर